हां बोल हो नक्कीच

हां हां

ओके

हो ते मला पण जाणवलं तर मी असं म्हणत होती की आपण कंप्लेंट करू शकतो हो सगळे अपार्टमेंटचे लोक ॲग्री आहेत कारण की खूप आवाज होतो प्रचंड एकदम आणि त्या आवाजामुळे लहान मुलांच्या म्हणजे झोपेचा डिस्टर्बन्स खूप झोप पण खूप डिस्टर्ब होते नंतर अजून खूप काही प्रॉब्लेम्स आहेत जे सिनियर सिटीजन आहे त्यांना सुद्धा खूप साऊंडने खूप इरिटेशन होतं हो तेच आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप पोल्युशन पण होत आहे त्या गोष्टीमुळे

झाडांना पण खूप प्रॉब्लेम होतो आहे करेक्ट आहे हां राईट हो ते बरोबर आहे खरं आहे नाही त्यांनी हे काम थांबवायला आपण ना कम्प्लेंट करायला पाहिजे कारिंग बट दे जे रात्रीचं काम आहे ते रात्रीचं काम आहे ते थांबवायलाच पाहिजे ना त्यांना हां तेच मग त्या हां न्यू टेक्नॉलॉजीजचा वापर केला ना तर जास्त आवाज वगैरे हां लेटर लिहावं लागेल तुझा आवाज अडकतो आहे

हॅलो बोल ना

अच्छा तो एक मेन प्रॉब्लेम आहे मशिनरी बरोबर आहे हो हो पोल्युशन पण खूप होत आहे आणि लहान मुलांना तर खूपच त्रास होतो आहे आणि जे सिनियर सिटीजन आहे त्यांना तर त्रास आहे

हो हो चालेल सांगू ना

हो ठीक आहे